हॅलो हो तुम्ही पंजाब रेस्टॉरंटमधून बोलत आहात का अच्छा हो दोन तासापूर्वी ना मी तुमच्या रेस्टॉरंटमधून दाल फ्राय जीरा राईस नानपोळी आणखी चिकन मागवलं होतं हो तं त्यांचं चव खूप छान होतं मला फार आवडले पण क्वान्टिटी थोडीशी कमी होती त्यातून थोडंसं जास्त पाठवले असते तर चांगलं झालं असतं आणखी सोबतमधी मी स्वीट डिशही मागवलं होतं स्वीट डिशमधी मी जामून गुलाबजामून मागवलं होतं त्यांचं टेस्ट मला नाही आवडलं तो ठीक ठीक होतं पण फार छान नव्हता बाकी डिलिव्हरी पण टाईमवर झाली डिलिव्हरीपण सही होती बस तेवढाच रिव्ह्यू द्यायला मी तुम्हाला कॉल केला होता हो थँक्यू